हां बोला बोला आपण कोण बोलताय हा बोला ना पाटील सर हां हां अच्छा अच्छा ठीक आहे ना सर हा बांधू शकतो हरकत नाही तुम्ही पहिल्यांदा तर इंजिनीअर साहेबाकडून आराखडा काढून घेतला असेल ना घराचा तर किती स्क्वेअर फूटमध्ये बांधकाम होत आहे आपल्या किती जागा आहे अच्छा ठीक आहे आमचा सर बांधकामाचं भाव आहे सध्या बावीस रुपये स्क्वेअर फूट तो स्लॅबचा पण स्लॅब टाकल्यानंतर त्याचा मा मोजमाप करून त्या स्क्वेअर फूटनं सर आम्हाला तो भाव असेल बांधकामाचा हां त्यामध्ये पूर्ण आलं तुमचं छपाई आली फरशा बसवून आल्यात ग्रेनाइटचं काम पण आलं स्वयंपाकघराचं फक्त फर्निचर आमच्याकडं नसते सर त्याचं वेगळं लागेल हा देतो ना सर काय हरकत नाही आपल्याला साहित्यामध्ये तर सिमेंट गज आणि रेती आणि विटा ह्या तर नॉर्मल लागणारच आहे आपल्याला हां आणि त्यानंतर आपल्याला स्लॅपमध्ये डॉक्टर फिक्सिट नावाचं लिक्विड लागेल त्याच्यामुळं पाणी टपकणं वगैरे ह्या प्रॉब्लेम येणार नाहीत तुम्हाला सर ते तुमचं बांधकामाचा आराखडा किती स्क्वेअर फूटमध्ये आहे ते बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगू सध्या किती क्वांटिटीमध्ये आणायचं आणि किती आणायचं आहे पूर्ण सामान ते सर उद्या क नाहीतर परवाला पण भेटू शकतो तुम्ही तुमच्या वेळेनुसार सांगा मला मी सं उद्या सायंकाळी अवेलेबल आहे चालेल चालेल सर धन्यवाद सं